मकर संक्रांती होळी गुढीपाडवा अक्षय तृतीया आंबेडकर जयंती रामनवमी बैसाखी बकरी ईद रक्षाबंधन पोळा मोहरम गुड फ्रायडे पारसी नूतन वर्ष गणेश चतुर्थी घटस्थापना दसरा दिवाळी भाऊबीज क्रिसमस या दिवशी आपल्याला सरकारी सुट्ट्या दिल्या जातात यात महत्त्वाचे सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांतीला आपण एकमेकांना तिळगुळाचे वाटप करतो तिळगूळ आणि लहान मुलं त्या दिवशी पतंग उडवण्याचा स्वाद घेतात त्यात दुसरा महत्त्वाचा सण म्हणजे होळी होळी या दिवशी होळी या सणाच्या दिवशी आदल्या दिवशी आपण होळी होलिका दहन हे केले जाते होलिका दहनमधे होळी होळी व त्यासोबत त्याला प पेटवल्या जातेत व आपल्या मनातील सगळे जे वाईट विचार आहे त्याचा नाश केला जातो त्याच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन व रंगपंचमी साजरे केले जाते त्या दिवशी लहान मुलं व सर्व व्यक्ती होळीचे रंगपंचमी रंग खेळतात व र रंगपंचमीचा स्वाद घेतात त्यानंतर आपले जे रामनवमी ही खूप मोठ्या सा साजरी केली जाते त्या दिवशी पूर्ण राम भक्त हिंदू सनातन धर्मातले सर्व लोक रामनवमी साजरी करतात ईद ईद हे मोठे सण आहे त्या दिवशी भरपूर लोक मुस्लीम समाजाचीच नव्हे तर भरपूर समाजाची लोक ईद हे धर्म ईद हा सण साजरा करतात रक्षाबंधन हा खूप मोठा सण आहे त्या दिवशी बहीण भावाच्या नात्यातलं नातं अजून चांगल्या प्रमाणे निखर केलं जाते त्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते व भाऊ बहिणीला एक गिफ्ट देतो त्यानंतर पोळा पोळा हा श शेतकऱ्याचा किंवा बैलांसाठी सर्वांत मोठा सण आहे त्या दिवशी बैलांना खरं तर शेतातल्या कामापासून सुट्टी असते त्या दिवशी बैलांची पूजा केली जातात व त्या त्या दिवशी बैलांसाठी पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे केला जातो त्यानंतर गुड फ्रायडे हा सण पण महत्त्वाचा आहे आपल्या इथे जसं ब न्यू इयर सेलिब्रेट केल्या जाती पारसी नूतन वर्ष हे एक महत्त्वाचा सण केला जातो जो पारशी धर्मामधे त्याला खूप महत्त्व आहे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची गणेश मूर्तीची स्थापना केली जाते त्या दि हा सण नऊ दिवस चालतो आणि दहाव्या दिवशी गणेश गणेश यांना आपण विदाई देत असतो त्यानंतर घटस्थापना नवरात्री असे भरपूर सण आहेत दसरा हा सण आपण खूप याने साजरा करतो त्या दिवशी आपण एकमेकांना सोनं हे वाटप करतो सोनं म्हणजे एका झाडाचे पानं आहेत जे आपण एक दुसऱ्यांना देऊन दसरा हा साजरा करतो त्या दिवशी आपन रावणाचे दहन करतो व सर्व वाईट विचारांचे दहन करतो त्यानंतर दिवाळी दिवाळी हा महत्त्वाचा सण त्या दिवशी आपण दिवे घरोघरी दिवे लावतो आणि लक्ष्मीपूजन केल्या जाते त्याआधी भाऊबीज असते त्यानंतर भाऊबीजेच्या दिवशी चंद्र चंद्राला पाहून आपण आपले जे काही कष्ट असते ते विसरून जातो त्या दिवशी आपण आपले चरणी सूत देत असतो आणि नवीन सुताची अपेक्षा चंद्राकडून केल्या जाती त्यानंतर वर्षा शेवटीला एक महत्त्वाचा सण म्हणजे क्रिसमस क्रिसमसच्या दिवशी आपण क्रिसमसचे ट्री जे असतात त्याला सजवतो भरपूर जागेवर क्रिसमसचे ट्री सजवले जाते व त्यानिमित्य मोठ्ठे जल्लोष केल्या जाते